तुमचे नाव काय तुम्ही कोठे राहता तुम्हाला एक्सप्रियंस आहे का या गोष्टीचा तुम्ही या अगोदर कुठे इंटरव्ह्यू दिलेला आहे का तुमचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे तुम्हाला हे व्यवस्थित करता येईल का तुमचा छंद काय आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात जास्त तुम्ही हे नीटनेटकेपणे करू शकता का